एकदा काय झालं मी स्वयंपाक करत होते आणि स्वयंपाक करताना चुकून गरम कुकरला माझा हात लागला आणि जो काय मला जोराचा चटका बसला आहे काय करावं मला क्षणभर काही सुचेच ना कारण तो हाताला खूपच जोरात चटका बसला होता सासूबाई घरात होत्या मुलं घरात होती पटकन आई पाण्याखाली हात धर सासूबाई म्हणत आहेत बर्फ लाव काय करावं काही कळतच नव्हतं पण शेवटी मी हात पाण्याखाली धरला तरीसुद्धा जो हात काळा व्हायचा होता तो झालाच थोडे दिवसानी नक्कीच बरं वाटलं